हॅलो हां कोण बोलतं आहे हां हां हो मी डॉक्टर यश बोलतो आहे

मग तुम्ही सध्या कोणता फेस प्रोडक्ट वापरत आहे का सर ओके तुमच्या ॲक्च्युली जेव्हा आपण प्रोडक्ट वापरतो ना सर आपल्या स्किन टाइप वरती बेस असलं पाहिजे ते तुमची स्किन टाइप कशी आहे ऑईली आहे ड्राय आहे टाइपनुसार मी तुम्हाला सांगू शकतो ओके सो तुम्ही हिमालयाचे प्रोडक्ट्स वापरले आहे का सर ओके सो हिमालयाचे प्रोडक्टस तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये तुमच्या ड्राय स्किन हेअरची टाईपचे सगळे भेटतील प्रोडक्टस जे तुम्हाला लागतील बाकी नॉर्मल तुम्ही गरम पाण्याने तोंड धुता का थंड पाण्याने ओके थंड पाण्याने धूत आहे तुम्ही तसंच कोल्ड वॉटरनेच तुमचं तोंड धुवत जा कारण की तुमची स्किन ड्राय टाईपची आहे म्हणून तुम्हाला गरम पाणी थोडं स्किनवरती प्रॉब्लेम आणू शकतो

हां ओके ओके चालेल गाठी आल्या आहे का तुम्हाला ओके ओके ॲक्च्युली ते जेव्हा आता आपल्या इथे कसं समर सिजन चालू आहे त्यामुळे इशूज राहतात आणि तुम्ही जे खाता त्याच्यावरती डिपेंड असतं तुमचा फेस कसा राहील हे बघा सर तुमचं ॲक्च्युली पोट साफ होईल ना तेव्हा तुमची स्किन एकदम क्लियर राहील तुमचं पोट साफ झालं पाहिजे मेन ॲक्च्युली एक काम करा तुमच्या जेवणावरती लक्ष द्या ऑईली फूड थोडं कमी करा त्या हिशोबाने मग तुमचा बरोबर पोट साफ होत जाईल आणि स्किनवरतीही काही प्रॉब्लेम्स येणार नाही ब्लॅकहेड्सचे एक ओलेवा नावाची क्रीम भेटते ओलेवा कंपनीची तुम्ही ती यूज करू शकता हो चालेल थँक्यू